आणखी टीव्हीवर याय आली पाहिजे म्हणजे माझी मी जे कविता म्हटली आहे ते मला माझ्या कवितेला खूप हे द्यायचं आहे जशी मी खूप मोठी कवियत्री मला असं बनायचं आहे म्हणजे इंटर इंटरनॅशनल कविताचा मला हे दर्जा मिळावे असं मला वाटते आणखी आणखी मी जे कविता म्हटली आहे मी जे माझ्या भावना प्रकट केल्या आहे जे शब्द आहे ते वाचणाऱ्यांच्या पण मनामध्ये उतरले पाहिजे हे माझी अशी आशा